एखादे पुस्तक पूर्ण करण्यास साधारणतः मला एक पंधरा ते वीस दिवस लागतात ते पण जर ज जर पुस्तक जास्त रूचकर असलं तर मग ते मी लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो आणि मी सलद एक विचार केला तर दोन तीन तास सहज वाचू शकतो प्रवासामध्ये असलो रेल्वेमध्ये असलो तर मग तर खूप वेळ वाच हे होऊन जाते तर असं आहे ते डिप डिपेन्ड आहे की पुस्तक कुठल्या पद्धतीचं आहे त्यावरती